प्रवासी बस म्हणजे रस्त्यावरून प्रवाशांची वाहतूक करणारे मोठे वाहन जे असतात त्याला प्रवासी बस असे म्हणतात सार्वजनिक वाहतुकीसाठी बसचा वापर मोठ्या प्रमाणात होतो बसची रचना अशा प्रकारे केलेली असते चालकाची सीट म्हणजे बसच्या पुढील भागात असते डाव्या बाजूला चालकाचे आसन असते चालकाच्या समोर स्टिअरिंग व्हील गियर लिवर ब्रेक आणि इतर नियंत्रण गाडी चालवण्याचे असतात त्यानंतर प्रवाशांसाठी ज्या सीट्स सीट्स असतात त्या बसच्या आतील भागात प्रवाशांसाठी असतात सीट्सची संख्या बसच्या आकारानुसार बदलते जसे की जर बस छोटी असेल तर सीट्सची संख्या ही छोटी असते आनी जर बस मोठी असेल तर सीट्सची संख्या ही मोठी असते काही बसमध्ये बसेसमध्ये सीट्सवरच्या बाजूला हाताने धरता येणारी रोलिंग असतात ज्यामुळे उभाऱ्या उभ्या प्रवाशांना आधार मिळतो खिडक्या प्रत्येक आसनाजवळ खिडकी असते ज्यामुळे प्रवाशांना बाहेरील दृश्य पाहता येते काही खिडक्यांना पडदे किंवा सनशेड्स असतात ज्यामुळे उन्हापासून संरक्षण मिळते खिडक्यांमुळे ग गाडीतले वातावरण हे चांगले राहते वरील सामान ठेवण्याची जागा असते प्रवाशांच्या आसनांच्या वरच्या बाजूला सामान ठेवन्यासाठी रॅक असतात ज्यामध्ये लहान बॅग पर्स इत्यादी ठेवता येतात त्यामुळे जे प्रवासी आहेत त्यांना प्रवास व्यवस्थित करण्या सुटसुटीत करण्यास मदत होते अनेक बसेस डिझेलवर चालतात परंतु काही बसेसमध्ये सी एन जी किंवा इलेक्ट्रिक इंधनाचा वापरही केला जातो आजकालच्या काळात ई ई बाईक्स ज्या आहेत तशाच प्रकारे ई बसेस पण आलेल्या आहेत मी एक आणि माझा अनुभव म्हणजे मी खूप वेळा बसमधून प्रवास केलेला आहे आणि माझा जो अनुभव बी आहे तो खूपच चांगला आहे